हॅलो हां पराठा किचन ना यस येस येस येस आपली सध्या सर्विस अवेलेबल आहे का अच्छा हां इथेच पाहिजे होती आपटे कॉलनीमध्ये सिंहगड रोड साधारण किती वेळ लागेल अच्छा अच्छा अच्छा म्हणजे काय विषय की मी बाहेर आहे घरी दोन मित्रं आलेले आहेत एक्स्ट्रा आणि आईनं मग थोडंसं सांगितलेलं तर मला फक्त इतकं विचारायचं होतं की आपल्यामध्ये पराठा कोणत्या कोणत्या प्रकारचे सध्या अवेलेबल आहेत अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा तरी तुमच्यामते चांगला कोणता असेल कारण मागच्या वेळी मी घेतलेला फक्त मला आठवत नाही आहे एक्झॅक्टली कोणता होता तर तुम्ही सजेस्ट करू शकाल का हां चालेल ना चालेल स्वीटकॉर्नमध्ये पण चालेल हो हो हां ओणियनचा असा काही प्रॉब्लेम नाही आहे मग एक काम करूया का आपण की हां दोन्हीमधील वेगवेगळे देऊन टाका मग चालेल हो दोन हवे आहेत दोन दोन हो फुलमध्ये हां चालेल किती वेळ लागेल फक्त सांगाल मला मी तुम्हाला पेमेंट करेल पत्ता एक्झॅक्टली आपटे कॉलनी सिंहगड रोड पुणे हां जर लवकर दिलं तर जास्त बेटर पडेल मी त्यांना सांगू शकेल तसं फोन करून हो हो पेमेंट मी माझ्या साईडनंच करतो त्यांना फक्त तुम्ही डिलिव्हर कराल ठीक आहे हो मी थोड्या वेळात पोहोचेन तिथे तोपर्यंत फक्त तुम्ही डिलिव्हर कराल मी तुम्हाला याच नंबरवरती पेमेंट केलं तर चालेल का अच्छा दुसरा नंबर आहे हां मी हो सांगाल नंबर सांगाल हां नऊ आठ पाच शून्य शून्य पाच सात तीन पाच एक ना ओके ठीक आहे चालेल चालेल मी तुम्हाला एक मेसेज टाकून ठेवतो आणि पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवतो हो जर शक्य असेल तर फक्त लवकर द्याल ओके चालेल थँक्यू येस येस हां हां ब बाय